आधी ती शिक्षण तेवढं समोर नव्हतं गेलं आता खूप समोर गेलं आता मोबाईल द्वारे ऑनलाईन क्लासेस होऊ शकतात मोबाईलवर आपण सगळंच बघू शकतो मोबाईलवर स्पोर्ट मतलब क्रिकेट कबड्डी हे सगळं बघू शकतो मोबाईल मोबाईलवर अभ्यास वगैरे सगळं ऑनलाईन करू शकतो आपण